ग्रामीण समाजाच्या संस्कृतीमध्ये नृत्याचे महत्त्व आहे एवढं आहे की गणेश जयंतीला जेव्हा गणेश चथुर्तीला गणपती बाप्पाचं आगमन होतं सांस्कृतिक ग गणेशत्सव साजरे केले जातात त्या वेळी जेव्हा गणपती बाप्पाच्या मूर्तीचं आगमन केलं जातं त्या वेळी ढोलताशाच्या तालावर मिरवणूक काढतकाढत गणपती बाप्पाचं आगमन केलं जातं त्यामुळे सर्व गणेश भक्त आहेत जे पूर्ण मंत्रमुग्ध होऊन नाचतनाचत वाजत गाजत गणपती बाप्पाचं आगमन करतात तसेच गनपती विसर्जनादिवशी ढोलताशाच्या तालावर नाचत गाचत बाप्पाचं विसर्जन केलं जातं आणि अकरा दिवस गणपती असतो त्या वेळी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये नृत्यपण केलं जातं महाराष्टामध्ये जास्त लावणी हा प्रकार चालतो तसंच गणेश वंदना हा प्रकार चालतो हे सांस्कृतिक आहेत कोळी नृत्य आहे कोळी बांधव असतात ते कोळी नृत्य के करतात भाल्या डान्स आहे बाल्या डान्स आहे हा पण हा एक प्रकार आहे नृत्य प्रकार आहे हाही केला जातो गणेश उत्सव झाल्यानंतर मग येतो नवरात्र उत्सव जेव्हा नऊ दिवस देवीची स्थापना केली जाते त्या वेळी देवीसमोरही नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यामुये विविध प्रकारचे नृत्य केले जातात देवीसमोर मुख्यतः दांडिया हे नृत्य केलं जातं त्या त्यासाठी दांडियाचे स्पर्धापण राबवल्या जातात स्पर्धा भरू लातात तिथे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धापण असतात त्या ठिकाणी जिल्ह्यातून राज्यातून किवा तालुक्यातून बरीच दांडिया करणारे ग्रुप येतात आणि ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि लोकांचं भाविकांचं मनोरंजन करतात अशा प्रकारचं इथे आमच्या इथे सांस्कृतिक नृत्य केली जातात आणि त्यांना तेवढं वाव दिला जातो त्यांना तेवढं प्राधान्य दिलं जातं आणि ते करणाऱ्या प्रत्येक कलाकारांनाही तेवढंच इज्जत तेवढीच मानधन त्यांना देऊन त्यांची प्रशंसा केली जाते आणि त्यांना पुढच्या वाळ ह्या नृत्य करताना त्यांना त्या वाटचाली शुभेच्छा दिल्या जातात आणि त्यांना प मोल भाम मोठ्या माणसांचे आशीर्वाद हे नेहमीच त्यांच्या पाठीशी असतात किंवा आपल्या इकडचे आयोजक वगैरे आहेत हे त्यांच्या कलां जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्यांना प्रोत्साहन केलं जातं त्यांना पाठिंबा देतात त्यांना हवी ती मदत करतात